हो मला काल्पनिक लेख लिहायला आवडते मी शाळेत असतांना असं शाळेत असल्यापासूनच झाडाची आत्मकथा आरशाची आत्मकथा व इतरा इतर अशा सजीव व निर्जीव गोष्टींवर आम्हाला आत्मकथेचे लेख लिहायला मिळायचे तो गृहपाठ असायचा

आणि त्याचं चित्रण मग तुम्हाला तुमच्या लेखनात करावं लागतं आणि हे करत असताना मला तर खूप आनंद मिळायचा आणि त्यात खूप मजाही येते म्हणून मला काल्पनिक लेख लिहायला आवडतात आणि माझे आवडते लेखक म्हटले तर साने गुरुजी हे माझे सर्वप्रथम आवडते लेक आहे साने गुरुजींची साने गुरुजींच्या लिहिलेल्या लेखांपैकी मला श्यामची आई हे हे माझं अतिशय जवळचं आणि आवडत्या लेखनांपैकी एक आहे सा साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई हे श्याम हे तर वास्तविक गोष्टींवर आधारित लिही लिहिलेलं लेख आहे परंतु जेव्हा आपण ते वाचत असतो तेव्हा आपण त्यांनी लिहिलेल्या त्या लेखाच्या कल्पन काल्पनिक चित्रांनी दर्शवलेलं चित्रांचं दर्शन आपण क आपल्या नेत्रानी करत असतो म्हणजे आपण एका वेगळ्याच काल्पनिक विश्वात जगत असतो असे मला वाटते म्हणून मला काल्पनिक लेख हे खूप आवडतात आणि काल्पनिक लेख लिहिल्यानंतर आपली कल्पनाशक्तींम शक्तीतही भर पडतो असे मला खू बऱ्याचदा आढळून आले आहे आणि काल जे अस्तित्त्वात नस नाही आहे पण ते काल्पनिक विश्वात तुम्ही जगून त्यातून आनंद मिळवू शकतात तर मला तरी नाही वाटत की कोणत्याही दृष्टीनी चुकीचं आहे